हां बोल गं मी छान आहे शिमरन तू कशी आहे हो करू ना आपल्या मुलांना आता शाळेला सुट्ट्याच चालू आहेत आपण जाऊ शकतो आरामशीर बाराजण हो नागपूरचा कोणता अशा अशोकामध्ये जाऊ आपण चालेल नॉनवेज नॉनवेजमध्ये काय खायचं आहे तुला नाही गं बिर्याणी आणि चिकन तर ते आपण घरीही करतो नॉनवेजमध्ये रेस्टॉरंमध्ये का फेमस आहे चिकन म्हणजे मटन चिकनमध्ये जसं लॉलीपॉप राहते तंदुरी राहते ते आपण कसं घरी बनवत नाही ना सहसा आपलं घरी नाही बनवत हां ते तिथे खाऊ मला तर लॉलीपॉप खाय चिकन लॉलीपॉप खायचा आहे चिकन पकोडा पण खायचा आहे ते तर आहेच म्हणा पण कसं आहे बिर्याणी आपण घरी पण बनवू शकतो नं तेच ते हां तुला तुला ते तू खाऊ शकते ना तुला ते आवडेल तू ते खाऊ शकते मला जेवायला ते मी बोलवेन न खर्च

मला हां ठीक आहे ना ने पैसे होतील ते आपण कंबाई देऊ मग तुला जे हवं आहे ते तू बोलवशील हां नॉनव्हेजेच घ्यायचं आपल्याला मला चिकन लॉलीपॉप खायचं आहे चिकन पकोडा आणि त्याच्यामध्ये तू बिर्याणी खाशील आणि मी यांच्यासोबत तंदुरी रोट रोटी पण मिळते आणि तंदुरी पण बोलवायची आहे मला चिकनमध्ये हां तर हां आपण मग उद्या जाऊया ठीक आहे हो बाय